तसं तर माझ्या एरियात आजूबाजूला जिथे मी राहते तिथे दोन ते तीन लायब्ररी आहे पण असं आहे की म्हणजे तिथे प्रवेश जर आपण घेतला किंवा मग आपण आपल्याला कोणतेही पुस्तक किंवा साधा न्यूज पेपर जरी वाचायचा असेल तर मग तिथे आपल्याला फीज द्यावी लागते आणि ते ही पाचशे रुपये तर हे सहजासहजी म्हणजे काही लोकांना तर इतकं देता येत नाही पण जे विद्यार्थी वगैरे अभ्यास साठी लायब्ररी करून बसतात तर ते तितके पैसे देतात आणि माझ्या घरीही आमच्या स्वतःची एक लायब्ररी आहे तिथे म्हणजे सर्वच प्रकारचे पुस्तक आहे माझी पहिली पासून तर बारावी पर्यंतचे जे सगळे पुस्तकं तिथे माझ्या वडिलांनी निऊन ठेवलेले आहेत एक छानसं त्याचा वेगळास शोकेस बनवलेला आहे तसं म्हटलं तर आमच्या लायब्ररीमध्ये मराठी पुस्तकं जास्त आहेत कारण की गावातली लायब्ररीमध्ये आता लोकं जास्त करून त्यांना इंग्लिश इतकी लवकर समजत नाही म्हणून